मी कधी ट्रेडमिलवर व्यायाम केला नाही किंवा याबद्दल मला काय माहिती नाही पण मैदानावर धावणे आणि ट्रेडमिलवर व्यायाम करणे यात बराचसा फरक असू शकतो कारण मैदानावर म्हणजे आपण मातीवर व्यायाम करतो आणि ट्रेडमिलमध्ये मॅट आपण त्यावर व्यायाम करतो आता आम्ही ज्या वेळेस म्हणजे आमचे वयानं मोठी असतील ती मुलं जेव्हा भरती करतात तेव्हा ते सांगतात की मैदानावर धावणं सोप आहे कारण आपण लहानपणापासून मैदानावर खेळतो किंवा धावतो त्यामुळं आपल्याला त्याची सवय झालेली असती पण ट्रेडमिलवर धावणं हे आपलं काम नसतं कारण ते आपल्याला करता येत नाही व्यवस्थित आणि तिथं जरा पायांना ग्रीप वगैरे गावत नाही पण गावल्याच्या नंतर किंवा आपल्याला पळता येत नाही ति जरा वेगळं फील होतं त्यामुळं तिथं जरा मुलं हे होतात पण ज्या वेळेस आपण त्यावर प्रॅक्टिस करतो त्या वेळेस ते शरीरासाठी ट्रेडमिलही चांगला आहे मैदानावर आप तुम्हाला इंजुरीज होऊ शकते तुमचा पाय स्लिप होऊ शकतो पण ट्रेडमिलवर तुमचा पाय उश स्लिप होऊ शकत नाही